नवनीत राना जे अमरावतीचे कार्यकर्ता आहेत त्या नेहमी समाजात वेगवेगळे बदल घडवण्यासाठी तयार असतात आणि त्या नेहमी आपले मुद्दे हे मांडत असतात त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे आपल्या अमरावतीची म्हणून कार्य केलेले आहे शैक्षणिक क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो किंवा गरिबी दूर करायची असो त्या प्रत्येक ठिकाणी लक्ष केंद्रित करून सगळ्या गोष्टींवर मार्ग काढत असतात जे नवीन नवीन गवर्मेंटच्या सुविधा आहेत जसं की सुव सुकन्या योजना प्रधानमंत्री आवास योजना निराधार योजना ह्या योजना वेगवेगळ्या लोकांपर्यंत कशा प्रकारे पोचतील लोकांना त्या योजनांचा कशा प्रकारे फायदा घेता येईल हे सगळे मुद्दे त्या आपल्या भाषणांमधनं सांगत असतात जेणेकरून त्या योजनांचा फायदा होईल आणि लोकांना त्या गोष्टींचा म्हंजे फायदा जाणवेल की आपल्यासाठी ते सरकारनी केलेलं आहे आणि आपण त्या गोष्टींचा उपयोग घ्यायला हवा अशा प्रकारे एकंदरीत अमरावती हे एक विकसित शहर आपण म्हणू शकतो ते नवनीत राणामुळे